आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन नवीन शिक्षण पद्धती येत आहेत यामध्ये शिक्षण पद्धती राबवत असताना मुलगा मुलगी यांच्यातील असमानता दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आपल्याला दिसून ये काही धडे काही कविता या माध्यमातून मुलगा आनि मुलगी यांच्यातील भेद नाहिसा होण्यासाठी याच्या धड्यांचा कवितांचा वापर त्या मंडळाने केलेला आपल्याला दिसेल काही महिला ज्यांनी चांगलं कर्तृत्व गाजवलेलं आहे तर त्यांचे पाठ त्या ठिकाणी वैमानिक कोण झाला असेल काही महिला अंतराळात गेल्या पुन्हा काहीनी रेल्वे ड्रायव्हर झाल्या तर विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करतात मुलींना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून तशा प्रकारच्या पाठांच नियोजन जा भ्यास मंडळांने केलेलं दिसतं ही मुलींना त्या त्या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी या पद्धतीने त्याची रचना केलेली दिसते की जेणेकरून मुलगा आणि मुलगी याच्यातील भेद कमी व्हावा मुलींच्या मध्ये धाडस निर्माण व्हावं त्यानी त्या पाठातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्याला बी काहीतरी आलं पाहिजे उच्च प्रकारचं ध्येय ठेवून त्यांनी यश गाठावं अशा प्रकारची रचना त्या शिक्षण पद्धतीमध्ये केलेली आपल्या दिसते आणि आज आपण ज्या वेळेला एखाद्या परीक्षेचा निकाल पहिला की आपल्याला दिसतं ही बहुतेक सर्व परीक्षेमध्ये मुली प्रथम क्रमांकने आलेले दिसतात याचा अर्थच असा आहे की तो जो काय अभ्यास ती जी शिक्षण पद्धती निर्माण केलेली आय त्याचा फायदा मुलींच्या प्रगतीसाठी होताना आपल्या दिसतो असं माझं मत आहे